हॅलो हां बडोदा बँकेत लागला आहे ना हां बडोदा बँक सांगली मॅडम तर माझ्या अशी तर मला एक मॅसेज आला आहे तुमच्या क बँकेकडून की तुमच्या आधार तपशीलीमुळे तुमच्या सबसिडीवर प्रक्रिया शुरू सुरू करू शकत नाही मग म्हणजे त्याचा काय इश्यू झाला आहे ते कळू शकतील का मला हां हां माझा अकाऊंट नंबर काय हां घ्या ना मॅडम माझं नाव रोहित विनायक सूर्यवंशी हां तर हा मावेर काय म्हणालात सांगली हायस्कूल हां सांगली हायस्कूल जे तुमचं हे आहे ना ब्रँच आहे ना तिथंच आहे माझं अकाऊंट हो हो हां अकाऊंट नंबर सांगू का झिरो डबल फोर वन ट्रिपल झिरो हां वन डबल झिरो टू फोर डबल सेवन टू झिरो डबल चार एक त शून्य तीन शून्य एक तीन शून्य चोवीस नऊशे सत्त्याहत्तर हां जरा मॅडम चेक करता का हां ठीक आहे लाईनवर राहतो हो हां हां मॅडम हां म्हणजे कशामुळे झाले ते तर आधार तपशीलमुळे आधार नंबर आधार नंबर अपडेट झालेलं नाही आहे का अच्छा ओके हां आधार नंबर तुम्हाला मग कसं म्हणजे काय करावं लागेल आता ओके

ठीक आहे मग तुम्हाला आत्ता आधार नंबर सांगितलं तर तुम्ही अपडेट करू शकता काय मॅडम कारण मला इथं तुम्ही म्हणजे मागच्या वळी जे तुम्हाला मेस मला मेसेज आलेला ना त्या प्रोसेसनु मी केलं पण ते होत नाही आहे माझ्याकडून तुम्ही थोडंसं तुमच्याकडून केलात तर बरं होईल हां आधार नंबर लगेच सांगतो माझा हां घ्या मॅडम बेचाळीस अठ्ठावन्न सत्तेचाळीस पंचाहत्तर छत्तीस अडतीस हां हां मॅडम ओके हां हां ठीक आहे हां ओके ओके ठीक आहे मॅडम मॅसेज हा मॅडम ओ टी पी आला आहे आधार नंबरवर ओ टी पी सांगू का तुम्हाला ओके एक मिंट हां थ्री फोर थ्री फोर थ्री फोर ओके हां हां मॅडम मॅसेज पडला आहे मला की तुमच्या सबसिडी ची प्रक्रिया स सुरू कर सुरू झालेली आहे तरी तुम्हाला चोवीस ते आठ्ठेचाळीस हां ठीक आहे ठीक आहे मॅडम ओके हां ठीक आहे मग बँकेत काय फॉर्म वगैरे भरावं लागेल का काय ह्याचा का झालेला आहे अच्छा हां कन्सन लेटर कन्सन लेटर म्हणून असतं ओके हो ठीक आहे चालेल मग उद्या येऊन मी ते कन्संट फॉर्म भरून जातो मग बाकीची प्रोसेस जरा तुम्ही प्लीज लवकरात लवकर करा कारण मला थोडंसं ते सबसिडीवर प्रक्रिया खूप दिवस म्हणजे पसन्न अडकलेली आहे ती त्यामुळं तुम्ही जेवढा लवकरात लवकर कराल तेवढं चांगलं होईल हो ठीक आहे चालेल चालेल ओके ओके थँक्यू सो मच ओके धन्यवाद